आमच्या गावात कुटुंबामधील वाद सामान्यतः संवाद समजूतदारपणा आणि गावातील वडीलधाऱ्या व्यक्तींच्या मार्गदर्शनाने सोडवले जातात माझ्या माहितीतला एक प्रसंग आहे आमच्या शेजारील दोन भावांमध्ये घराच्या मालकीवरून मतभेद झाला वडिलांचे निधन झाल्यानंतर कोणाचा किती हिस्सा यावरून वाद निर्माण झाला सुरुवातीला परिस्थिती खूप तणावपूर्ण झाली पण मग त्यांच्या कुटुंबातील एका मोठ्या माणसाने दोघांनाही शांतपणे बसवलं दोघांच्या भावना ऐकून घेतल्या समजून घेतल्या कागदपत्रं तपासली आणि एक न्याय्य वाटणी सुचवली सर्व कुटुंबासमोर खुला संवाद झाला आणि शेवटी दोघं भावंडं समाधानाने तो वाद मिटवू शकले अशा प्रसंगांमधून आपल्या लक्षात येतं की कुठलाही वाद समोरासमोर चर्चा केल्याने आणि संयम राखल्याने सुटतो गावात नातेसंबंध टिकवून ठेवणं सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि म्हणूनच वाद लवकर मिटवण्याची सवय हवी संवाद आदर आणि एकत्रीपणाचं खरं यश आहे